ट्रेकना ज जाणाऱ्या लोकांना हीच एक महत्त्वाची सूचना असणार आहे की त्यांनी फर्स्ट एड बॉक्स हा कायमस्वरूपच त्यांच्यासोबत ठेवावा कारण जेवढा आपण चालतो किंवा जेवढा आपण ट्रेकिंग करतो त्यामध्ये खूप वेळा अशी एकएकदा सिच्युएशन अशी सिच्युएशन आपल्यावर येते की आपल्या म्हणजे हात पाय तेन दुखू लागतात तर त्याच्यासोबत आपल्याला फर्स्ट एड बॉक्स हा कायम आपल्यासोबत असावाच असावाच पाहिजे ट्रेकिंगला जाताना आणि एक गोष्ट आहे की तुम्ही असंच निघून न जाता तुमच्यासोबत एक गाईड कायमस्वरूपी असावा तसेच तुम्हाला लागणारे आवश्यक साहित्य पण तुमच्यासोबत असावे लागतात खाण्याचे साहित्य असू दे किंवा इतर साहित्य हे तुमच्यासोबत कायमस्वरूपी असावे लागतात ट्रेकिंगला जाताना आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्या त्या ट्रेकिंग करण्या त्या जागेबद्दल तुम्हाला तुम्हाला पूर्ण माहितीही असायला पाहिजे तर ती माहिती पहिला जाणून घेणे हे खूप आवश्यक आहे तसेच आपल्या सोबतच्यांचे सोबत आपल्या जे बाकीचे लोक आपल्यासोबत आहेत त्यांना सोबत घेऊन चालणे इकडे तिकडे न भटकता आपल्या आपलं ट्रेक पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष देणे हे गरजेचं आहे ट्रेकिंगं ही मजामस्ती करताना झालेली चांगली आहे पण कधीही अति मस्ती किंवा अत्ति मजा ही भारी पडू शकते जीवघेणा कोणतीही चेष्टा करू नये कोणत्याच ट्रेकमध्ये कारण कधी कधी मोठ्या मोठ्या पर्वता पर्वतामध्ये ट्रेक ते नसते तर कड्यावरून बघणे वरून खाली काय दगड बिगड टाकणे बघणे हे धोकादायक ठरू शकते तर त्यापासून थोडेसे सावध सावध राहणे गरजेचं आहे बाकी ट्रेकला जाणाऱ्या लोकांना एवढीच सूचना मी देऊ इच्छितो पाण्याची बॉटल सोबत कायमस्वरूपी सोबत ठेवावे एनर्जी ड्रिंक कायमसोबत स्वरूपी आपल्यासोबत ठेवा आणि गाईड हे तुमच्यासोबत असणे खूप गरजेचं आहे धन्यवाद